अरे बापरे मराठी हा एक खूप जिव्हाळ्याचा विषय आहे हा एक खूप मनाच्या जवळचा विषय आहे आपण असं म्हणतो म्हणजे माझी मातृभाषाच मराठी आहे आणि मी महाराष्ट्रातीलच आहे म्हणजे मी एक मराठी कुटुंबातील आहे माझा जन्म महाराष्ट्रात आहे आणि माझं बोलणं चालणं सगळं मराठी संस्कृतीतील आहे आपण म्हणतो ना एक रक्तच मराठ्यांचं आहे मी असं म्हणायलाही हरकत नाही माझं अख्खं बालपण महाराष्ट्रात गेलं म्हणजे मुंबईतच गेलं सगळे महाराष्ट्रियन संस्कृती म्हणजे घरात सगळं मराठीच आहे पहिल्यापासून मला नेहमीच असं वाटतं की प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाच्या राज्याचा त्याच्या देशाचा त्याच्या भाषेचा त्याच्या सगळ्या बॅकग्राऊंड त्याच्या पार्श्वभूमीचा ना त्यांना अभिमान असावा आणि हवाच प्रत्येकाला हवा तो मूळ कधीच विसरू नये आपण ज्या मुळामधून आलो आहे ना कितीही आपले पाय आकाशात उडाले तरी आपला पाय असा नेहमीच जमिनीवर असं असं मला तरी वाटतं मराठी भाषेत ना एक गंमत आहे म्हणजे आता एखादी तुम्ही वस्तू घ्या ब वस्तू म्हणजे गाडगं आपण म्हणतो ना गाडगं पाण्याचं असेल तर ते माठ होतं आणि ओसायचं असेल संक्रांतीला तर ते खण होतं ठीक आहे कुणी मेलं तर त्याचं मडकं होतं आणि चहासाठी आपण त्याला कुल्हड म्हणतो पण आकाराने मोठं असेल तर ते गाडगं होतं बरोबर तर मला असं वाटतं की मराठी भाषेत खूप गंमतीशीर भाषा आहे अशी आणि खूप सुंदर आहे जी ऐकायला बोलायला तितकी सोप्पी नाही आहे तितकी अवघडही नाही आहे प्रेमळ आहे मायाळू आहे आणि खूप गोड अशी भाषा आहे ती आणि त्यातलं एक जिव्हाळा आहे म्हणजे एक आपुलकी आहे खूप प्रेमळ भाषा अशी वाटते मला ती अर्थात माझी मातृभाषा आहे म्हणून मला असं वाटतं पण आहे ती आता दुसरी म्हण बघा आता एखादी आपले म्हणजे असे शेजारचे काकू असते ना ती नेहमीच अशी बिचिंग करत असते एरियामधली बरोबर तर त्यात ती काय म्हणते ही मुलगी सरळ वळणाची नाही आहे तर मला तुम्ही सांगा जर ती सरळ असेल तर तिला वळण कसं असेल आणि जर वळण असेल तर ती सरळ कशी असेल हीच हीच गंमत आहे मराठी भाषेची इथे शब्द एक होता वळण पण त्याचं अर्थ वेगवेगळे होते आता रस्त्याचं वळण आणि मुलीचं वळण त्यामुळे ज्याला त्या भाषेतील गंमत माहीत आहे ना तोच खरा मराठीला ओळखू शकतो असं मला तरी वाटतं अक्ख्या अशा खूप गमतीजमती आहेत ज्या मराठी शैलीमध्ये आहेत आता महाराष्ट्रात फक्त मराठी ही एक भाषा म्हणतो आपण पण कोल्हापूरची वेगळी आहे साताऱ्याची वेगळी आहे माणदेश खान्देश सोलापूर असे प्रत्येक ठिकाणची भाषा वेगवेगळी आहे आता जर आपण इकडे सोलापूर साईडला गेलो तर लोकं कसे बोलता काय बे जेवला का बे असे आणि मग तिकडे खान्देशात वगैरे आपण गेलं तर कसं की ही काय करून राहिला भाऊ हे केला भाऊ ते केला भाऊ ते नागपुरी साईड हे सगळं खूप वेगवेगळ्या शैली आहेत मराठीमध्ये पण त्या भाषेलाही वेगवेगळी रूपं आहेत रंग आहेत आपआपला गोडवा आहे तर कोकणी माणसं प्रत्येकालाच माहिती आहेत कोकणी माणसं आता कोकणी माणसांचं कसं आहे त्यांची एक वेगळी शैली आहे त्यांचं खानपान वेगळं आहे त्यांची मराठी संस्कृती वेगळी आहे त्यामुळे आपण प्रत्येक जर जिल्ह्यात गेलो तर प्रत्येकाची वेगवेगळी शैली आहे बोलण्याची चालण्याची त्याला उच्चारण्याची आता आपण जर विचार केला तर आपण फक्त एका भाषेतही वेगवेगळ्या आहेत वेगवेगळ्या गोष्टी आहेत खूप असं गोड अशी भाषा आहे असं मला वाटतं आणि लिखाण कवी हे सगळे तर खूप प्रसिद्धच आहेत आता काही पुस्तकं आहेत जी मला तरी असं ते की प्रत्येकानी वाचावी ज्यांना खूप मराठी जी माय मराठी आहे ते गाठुडं सुखाचा शोध शिवाजी कोण होता अशी काही सुंदर लिखित पुस्तकं आहेत जे आत्ताच्या मुलांना वाचायला हवी ज्यात खूप ज्ञान आहे ज्यात हिस्ट्री आहे आपली परंपरा आहे आता शिवाजी कोण होता ह्यातच ह्याचं सांगते मी त्यामुळे खूप संघर्ष सुखाचा शोध हे नावच किती तुम्हाला असं ऐकून असं एक्साइटमेंट वाटते तर काही पुस्तकं आहेत तशी तुम्हाला मोटिवेट करू शकतात मोटिव्हेशनच्या ही आहेत तर कवी आपले सर्वांचे आवडते थोर कवी कुसुमाग्रज म्हणजे ज्यांना आपण कवी म्हणतो ज्यांना आपण काय म्हणतो की एक सन्मान वाढवला त्यांनी मान वाढवला आपल्या मराठी भाषेचा जे नाटककार होते उपन्यास रघुउद्योग कथाकार असं खूप काही पण त्यांना अशी पदं मिळाले आहेत पद्मभूषण मिळालं आहे असे थोर आपले कवी होते ते सो मराठी भाषा ही खूप त्यांना असं असं मी रात्रभर दिवसभर बोलू शकते अशी भाषा आहे ही